राज्यातील पर्यटन उद्योगात म्हटलं तर धार चिखलदरा धारनी मधे आदिवासी नृत्य हे खूप प्रसिद्ध नृत्य आहे तसेच चंद्रपूर येथील ताडोबा जंगल मधील बांबूच्या वस्तू व बहिरम परतवाडा मधे भांडीच मातीच्या भांडीच्या वस्तू ज्याच्यात लोक खूप जास्त तर बिर्याणी किंवा मटका बिर्याणी खायला जातात तसेच अमरावती येथील वस्त्रांचे उद्योग फेमस आहे तसेच चिकनकरी व कुर्ती साडीज असं वर्धा येथील हॅण्डमेड पेपर व पेपरच्या वस्तू ह्या पेपरचे थैल्या वगैरे फेमस आहे त्यांचे हे युनिक आहे तसेच पुण्यामधील सांस्कृतिक नृत्य न हे खूप फेमस आहे सांस्कृतिक नृत्यात त्यांना खूप मान देतात